हां नमस्ते अनुभूती क्रियेशन हां हां अच्छा हां हां बरं कधीचा मुहूर्त निघालेला आहे म्हणजे ती डेट माझ्याकडे अच्छा अच्छा बरोबर बरोबर बरोबर

हो नक्कीच येईल आमच्या पॅकेजमध्ये जर तुम्ही कार्यालय बुक केलं नसेल तर आम्ही काही कार्यालयं पण तुम्हाला सजेस्ट करू शकतो किंवा आजकाल डेस्टिनेशन पॉईंट्स पण काही जणांना हवे असतात तसं हवं असेल तर ते तसं तुम्ही आपण आधी डिस्कस करून ठरवू शकतो त्यानंतर जो कुठला हॉल असेल त्या हॉलमधलं डेकोरेशन आणखी विधींसाठी लागणारं सगळं साहित्य पायघड्या किंवा नंतरची जी भिक्षावळ असते त्यासाठी लागणारी सगळी व्यवस्था हे सगळं आपल्याकडून प्रोव्हाइड केलं जातं किती लोक असतील साधारण बरं

हो नक्कीच नक्कीच नक्कीच आम

लहान मुलांचं नक्की नक्की आमच्याकडे या सगळ्या सजावटीचे बरेच सारे पर्याय अव्हेलेबल आहेत आणि आमच्या आधी म्हणजे असे वेबसाईटवर सुद्धा किंवा प्रत्यक्ष तुम्ही आमच्या ऑफिसला जरी भेट दिलीत तरी मी तुम्हाला आल्बम्स दाखवू शकेन त्याचे त्यातून तुम्हाला जे हवं असेल ती थीम किंवा हे आपण निवडू शकतो आणि त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला डेकोरेशन करून मिळेल त्याच्यासाठी आधी तुम्हाला एक त्याचं सॅम्पल दाखवलं जाईल म्हणजे आमच्या अल्बममधलं आणि त्यातले दोन जर ह्याच्यातून तुम्हाला काही वेगळं हे करायचं असेल तरी आपण कॉम्बिनेशन करून करू शकतो साधारणपणे किती हां

ते पण आपल्याकडे देऊ शकतो मॅडम आपण आणि वेगवेगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यासाठी की लहान मुलांना आवडतील अशा भेटवस्तू किंवा ते चॉकलेटचे हार किंवा चॉकलेटचे बुकेज आणि त्यांच्या त्या जेवणासाठी वेगळी एक जी व्यवस्था असते किंवा खा छान डेकोरेशन त्याच्यासाठी हे पण आपण देऊ शकतो आपल्या एकूण साधारण किती माणसं असतील सांगू शकतो का आपण हरकत नाही मग एकदा मॅडम तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या ऑफिसला आमच्या म्हणजे मग आप मी तुम्हाला सगळेच हे दाखवू शकते आणि मग आपण भेटून फायनल करू हं दहा ते पाच कुठल्याही दिवशी येऊ शकता सोमवार ते शनिवार आणि रविवारी पण आपलं ऑफिस फक्त सकाळी दीड वाजेपर्यंत चालू असतं हां हो चालेल जरूर या ओके बाय